हॅलो हां आकाश कसा आहेस मला एक मदत करशील का आपल्या लोणेर येथे जे महाराजा रेस्टॉरंट आहे त्याच्याबद्दल मला थोडी माहिती हवी आहे त्याबद्दल तू मला काही सांगू शकतोस का हां बरं ठीक आहे मला त्या रेश्टॉरंटमधून जेवण मागवायचं आहे मला पनीर मख्खनवाला भाजी हवीये आणि दहा बटर रोटी हव्यात तर मला तू सांगू शकशील का मी ह्या रेश्टॉरंटचे रेटिंग इंटरनेटवर पाहिले आहे आणि व त्याचे रिव्ह्यूदेखील वाचले आहेत माझ्या मतानुसार त्याचे रे रेटिंग व त्याचे रिव्ह्यू खूप छान आहेत पण मला तू एकदा सांगतोस का कसं आहे तिथलं जेवण आणि तिथली क्वॉलिटी हां अच्छा बर मग मागवू न मी तिथून जेवण कारण मला आपल्या इथे नवीन रेश्टॉरंट उघडलं आहे आणि त्याची मला टेश्ट पण करायची आहे आणि घरी पाहुणे पण आलेत त्यामुळे जरा मदतच होईल हां ते जेवण मला साधारण आज आजच हवं आहे रात्री तर त्यांच्याबद्दल मग आजून काही माहिती आहे का तिथली सर्विस कशी आहे तिथले कॉ क्वॉलिटी म्हणजे तिचे रे रेट्स कसे आहेत तिथले ओके पनीर मख्खनवाला दोनशे वीस रुपये का हां मग ठीक आहे ठीक आहे काय खूप महाग रेट नाही आहेत बटर रोटी कशी आहे तिथली पंचवीस रुपये बर ठीक आहे ही चांगलीच आहे म्हणजे हॉटेलातलं जेवण मला चांगलंच मिळेल असं तुझ्या बोलण्यावरनंदेखील मला वाटतं आहे ठीक आहे चालेल धन्यवाद